हा बोला हा बोला हा बोला हा काही ड्रॉप वगैरे टाकला का तुम्ही आधी

काही जास्त त्रास होतो आहे का म्हणजे हो का तुम्ही कोणाकडे दाखवलंय का आधी मग डॉक्टरांकडे दाखवलं

बरं बरं या तुम्ही मग उद्या ते मी हे करते तुम्हाला सध्याचा ड्रॉप वगैरे टाकायला मी तुम्हाला सांगते तसं ड्रॉप टाका

हो उद्या दुपारी हा उद्या दुपारी हा सकाळी असते दहानंतर दोन वाजेपर्यंत या तुम्ही तुम्हाला ड्रॉप वगैरे टाकायचं सांगते मग हा तरी पण सध्याचा माझ्याकडचा घ्या तुम्ही ड्रॉप म्हणजे आग कमी होईल उद्या तुम्ही दोन वाजता या म्हणजे मग दाखवून घेतलं जाईल मग ऑपरेशन चा वगैरे बघायचा असल तर बघता येईल मग हो दहानंतर यावे लागेल दोन वाजेपर्यंत होईल हो दहानंतर उघडते मग ऑपरेशनचं वगैरे बघू ऑपरेशनचं बोलले का काही पहिल्या डॉक्टरकडे गेले तर नाही बघू इथे आले की आपण ऑपरेशनचं ठरवू उद्या दोन वाजता या तुम्ही ठीक आहे

हो हो हो सांगते उद्या या तुम्ही मग हो हो आहे आहे सांगते मी तुम्हाला उद्या दोन वाजता या तुम्ही